भारताच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये महाराष्ट्रीयन संगीत जे आहे किंवा लोकसंगीत आहे लोकसंगीताचं जे विविध प्रकार आहे त्यांचा योगदान खूप मोठा आहे पोवाडसारखा प्रकार जर असेल तर त्यांने विराश्री संचारते कुठलाही सभेत पोवाडा गायला लागल्यानंतर एक उत्तम वातावरण तयार होतं त्याचबरोबर शृंगारीक लावणी आहे जे महाराष्ट्राचं एक खास वैशिष्ट आहे टाळाकीर् टाळ आणि मृदुंगाच्या याच्या साथीनं रंगणारं जे कीर्तन आहे त्याच्यामध्ये अगदी सामान्यजण सुद्धा अगदी सहज आपला आवाज मिसळू शकतात तल्लीन होऊ शकतात आणि एकत्र येण्यासाठी तो अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे मनोरंजनही आहे आणि त्याच्यामध्ये प्रबोधनही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कला आणि कलेचं तर म्हणजे संगीत कलेचं तर खूप मोठं योगदान आहेच त्याचबरोबर पैठणीसारखा जो वस्त्र प्रकार आहे जे हाताने विणल्या जातात हाताने आजही केल्या जातात आणि हाताानं केलेल्या पैठणींना खूप मोठी किंमत मिळत असते त्याचा फार मोठा मान आहे आणि ते भरजारी वस्त्र अतिशय मानाचं ठरत आणि खूप सुंदर आणि एक काय म्हणूया की खूप त्याचा भरजरी तर असतंच पण ते खूप प्राईस लेस पण होऊन जातं त्यामुळे हस्तकला आणि कला या दोनही क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे